माझ्या घरी मी दोन्ही ठिकाणी झाडे लावली आहे जसं की टेरीस गार्डीन गार्डन मी वरती लावलं आहे आणि बागकाम खाली केलं आहे तर खाली मी जसे की गोड लिंबाचं झाड कडूल निंबूचं झाड आणि आंब्याचं झाड हे आपण खाली लावू शकतो तेवढेच मोठी झाडं आपण वरती नाही लावू शकत ना कारण की खाली जे लावलेले झाडं असतात ते मातीमध्ये असतात आणि वरती जे झाडं लावू आपण ते छोटे छोटे लावावं लागेल जेणेकरून तिथे माती कमी राहते आणि मुळे जास्त पसर पसरत नाही खाली जेवढे लावू तेवढे मुळे जास्त पसरतील जसे की मी वरती लावली आहे फुलांचे झाडं लावले आहे छोटे छोटे आणि आणि पालक मेथी सांबार हे लावलं आहे तर यांना कसं छोट्या छोट्याशा कुंडीमध्ये जरी लावले तरी ते कामापुरते निघून जातात जसं की उन्हाळा पावसाळा हिवाळा असे पाहून पण करावे लागते जर खाली लावलं तर खाली तेवढी ऊन लागत नाही झाडांना पण तेच जर झाडं वरती आपण उन्हाळ्यामध्ये ठेवू तर त्याला जास्त ऊन लागते तर आपल्याला नेट बांधावं लागते तसंच की पाणी जास्त आला वरती तर ते कधीकधी झाडं पण वाहून जातात माती कुंडीमध्ये पाणी जमा होतात आणि ते सगळं वाहून जातात जसं खाली राहिलं तर खाली आपण काही नाही काही करून त्याला काढू म्हणून जेवढी काळजी आपल्याला खालची न घेता वरची जास्त सगळ्यात जास्त आपल्याला काळजी घ्यावं लागते म्हणून ह्यामधला दोन असा फरक आहे की टेरेस गार्डन हे छोट्या झाडांसाठी आहे आणि बागकाम करू शकतो तर हे आपण खालच्यासाठी आहे धन्यवाद